माझ्या गाण्याच्या तंत्राच्या रियाजाबद्दल सांगायचं झालं तर पहिली गोष्ट म्हणजे मला गाणं प्रचंड आवडतं पण काही अडथळ्यांमुळे किंवा कदाचित माझ्या नशिबात नसेल त्यामुळे अद्याप मी गाणं शास्त्रशुद्ध पद्धतीने गुरुजींकडून शिकू शकलेलो नाही मात्र टी वीच्या पडद्यावर अनेक दिग्गज कलाकारांना बघत बघत आजवर लहानाचा मोठा झालो त्यांची गाणी गुणगुणत मी आयुष्यातले दुखद क्षणही हसत हसत घालवतो यामध्ये किशोर कुमार अरिजित सिंह जुबीन नौटियाल अजय अतुल इत्यादी गाण्याच्या रियाजासाठी दररोज सकाळी लवकर उठून ओम या अक्षराची दीर्घकाळ साधना करावी आपला आवाज चांगला राहण्यासाठी तेलकट खाणं टाळावं सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात पिण्यासाठी नेहमी गरम पाण्याचाच वापर करावा बऱ्याचदा आपले वरचे सूर लावताना आवाज फाटतो किंवा सूर लागत नाहीत यासाठी दर दिवशी प्राणायाम करणं उपयुक्त ठरेल असं मला वाटतं गाण्याबद्दल याच्यापेक्षा मला माहिती नाही पण ज्या तंत्राचा उपयोग करणं सोपं पडेल ते मी सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे धन्यवाद